लैंगिंग समानता म्हणजेच स्त्री पुरुष समानता आत्ता आमच्या भागात असंख्य शासकीय व निमशासकीय संस्था आहे ज्या ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करतात स्त्री पुरुष समानता किंवा लैंगिक समानता आणि खेळामध्ये सगळ्या लोकांना समानता प्रमाणे समावेश करण्यासाठी असंख्य गोष्टी राबवल्या जातात जसं की आपण बघतोच आत्ताच्या काळात जसं आपला देश पुढं जात आहे तसं स्त्री समान पुरुष त्यामध्ये आपण पुढं जायला पाहिजे ह्यानुसार शासकीय व निमशासकीय सेवत असलेला प्रत्येकजण हाच प्रयत्न करतो त्याचनुसार आता आमच्या इथे कुस्ती घेतली जाते त्यामध्ये कुस्ती हा पारंपरिक खेळ असून तो आधी फक्त मुलांसाठी होती पण आता लैंगिक समानता किवा स्त्री पुरुष समानता अंतर्गत तो खेळ स्त्रियांसाठी पण खुला केला आहे आणि आमच्या इथे त्याच्या डिस डिस्ट्रिक्ट लेवलवर असंख्य प्रकारे प्रमोट करण्यासाठी सामने घेतले जातात त्यामध्ये स्त्रियांचाही समावेश होतो असंख्य गोष्टीमध्ये स्त्रियांना पुढं नेण्यासाठी आणि स्त्री पुरुष समानता लैंगिक समानतामध्ये आपण कसे पुढं जाऊ यासाठी विचार करण्यासाठी प्रत्येक जागी स्त्रियांसाठी आरक्षण देऊन शासनाने स्त्रिया किंवा लैंगिक समानतेसाठी मदत केली आहे